फोटोग्राफीसाठी आम्ही म्हणजे बाहेर प्रवास केलेला आहे आणि आई फोटोग्राफी येते आम्ही खूप सारे फोटोशूट केलेले आहेत आणि तिथे खूप चांगल्या प्रकारे फोटो काढले आणि खूपच छान असे फोटो काढण्यात आले आणि मला खूप म्हणजे फोटोग्राफी आणखी करावीशी वाटली कारण तिथले फोटो खूप सुंदर असे होते